आपल्याकडे अगदी अश्मयुगापासूनच कला अस्तित्वात आहे काळानुरूप त्यांचं वर्गीकरण झालं व त्याच पद्धतीत विकासही झाला आधीपासूनच आपल्याकडे वारली पेंटिंग मंडला आर्ट दगडी मूर्तींमध्ये कोरीवकाम शिलालेख पुरातन लेणी अशा पद्धतीत कोरलेली आहेतच त्याच पद्धतीत आपल्याकडे लाकडातही कोरीव काम केलेले आहे तसेच बरीच देवळं आहेत आपल्याकडे प्राचीन जी अजूनही जोपासलेली आहेत काळानुरूप त्याच्यावर काही पर्यावरणाचा अघात झालाही आहे पण तरी सुद्धा आपल्याकडे त्याचे काही अंश आजही प्राप्त झालेले आहे तसेच लाकडांपासून विविध खेळणी बनवली जातात लाकडांचा वापर करून विविध मातीचे सु मातीचा सुद्धा वापर करून आपल्याकडे फार सुंदर काही जिन्नस बनवले जातात घरात उपयोगी असणाऱ्या वस्तू जशी की आता मातीची मडकी मातीची भांडी जशी प्राचीन काळात वापरली जायची तशीच ती आता अगदी आरोग्यासाठी सुद्धा उपयुक्त अशी आपल्याला वाटायला लागलेली आहेत आणि ती पुन्हा वापरात आलेली आहेत तसेच आपल्याकडे फार पूर्वीपासूनच रंग कसे बनवले जायचे तर फुलांपासून पानांपासून अगदी कोळसा घासून सुद्धा आपल्याकडे रंग बनवले जाण्याची परंपरा आहे त्याच पद्धतीत आपल्याकडे आता पेंट ब्रश आली आहेत विविध पद्धतीची पेन्स आली आहेत विविध पद्धतीची आणि सामुग्री आले आहेत पण तरीही आपल्याकडे पेंटिंग्स म्हणा किंवा चित्रकला म्हणा ही फार पुरातन काळापासून जोपासली जाते तेव्हा अगदी हाताने अगदी अंगठ्याने सुद्धा दाब देऊन बऱ्याच विविध पद्धतीची पेंटिंग्स केली जायची आता महाराष्ट्रातलं म्हटलं तर पल्या बऱ्याच राज्यांमध्ये महाराष्ट्रराला तर कलेचं माहेरघर म्हटलंच आहे पण महाराष्ट्रातील बऱ्याच राज्यांमध्ये अजूनही कला संवर्धन आणि जतन केल्या जातात त्यामुळे आपल्याकडे कलेचा वारसा हा आहेच अगदी पुरातन काळापासूनच तो आहे तो ह्या पद्धतीत जोपासला गेला आहे आता आमच्या वसईतच म्हटलं ना तर वसईत एक दुश्शंत हटकर म्हणून आता ते नाही पण एक फार मोठे मूर्तिकार होऊन गेले त्यांनी अगदी आपल्या ज्या पूर्वीचे चित्रपट होते जसे की गीत गाया पत्थरोने वगैरे त्याच्यात मोठ्या मोठ्या मूर्ती आकारलेल्या आहेत त्यांचं स्वतःचं जे जे आर्टमधून शिक्षण झालेलं होतं आजही त्यांची नातवंड इथे मा विविध पद्धतीचे क्लेज किंवा शाडूची माती वापरून ते आजही मूर्त्या घडवतात त्यांचं घराणं वसईमध्ये ह्या कार्यासाठी प्रचलित आहे अशा पद्धतीत आपली परंपरा जोपासली गेली आहे